आमच्या गावाजवळ एक रिधोरा नावाचे ध रिधोरा नावाचे गाव आहे तिथे एक मोठा तलाव आहे तिथे छान खाली धबधबे वगैरे पडतात आणि छान आजूबाजूने जंगल वगैरे आहे त्या जंगलामध्ये छान पाऊस आला की मस्त ते जंगल हिरवेगार होते आणि तिथे प्राणी पण असते जसे वाघ हरीण मोर ससा डुक्कर असे वगैरे प्राणी वगैरे असतात आणि ते म्हणजे पावसाळ्यात पाहायला गेल्यावर खूप छान वाटते आणि छान ते पूर्ण आजूबाजूचा हिरवंगार असे दिसते आणि ते पहा पाणी पहाडी वगैरे तिथची खूप छान वाटते असे पाहायला आणि आमच्या गावात एक असं मैदान आहे छान मोठं तिथे कबड्डीचे ग्राउंड असे बनवले आहे तिथे मुलं रात्री जाऊन असे प्रॅक्टिस वगैरे करतात वर्षांनुवर्ष तिथे टुर्नामेंट आयोजित केले जाते असे टुर्नामेंट वगैरे आयोजित केले जाते कबड्डीचे खो खोचे लंगडीचे आणि याचे मग जे कोणी जिंकल्यावर त्यांना स्पर्धा जिंकल्यावर बक्षीसे वगैरे दिली जाते आणि त्याच मैदानच्या साईडला छान एक मोठी नदी गेली आहे गावातून त्या नदी ते नदीला त्या नदीतून छान असे निळे निळे पाणी वाहते आणि त्या नदीचं म्हणजे असं नदीच्या काठावर जाऊन बसले की खूप छान वाटते आणि ते आम्ही पाहिले आहे आणि खूप असं छान वाटत होता आम्हाला ते पाहिल्यावर आणि आमचं एक गाव जंगलालाच लागून आहे आमच्या गावात पण छान मोठं असं जंगल आहे त्या जंगलामध्ये पण प्राणी पक्षी छान असे वेगवेगळे जसे वाघ सिंह वाघ सिंह हरीण डुक्कर मोर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण आमच्या जंगलामध्ये असते आणि पाणी पडला की ते पहाडीवरून पाणी पडते आणि खूप छान वाटते असे मोठं आणि साईडलाच एक धरण आहे त्या धरणातून पण पाह पाणी पडते असे धबधबध ते दृश्य पाहायला खूप सुंदर वाटते आणि तो जो अनुभव आ आहे आम्ही हा असा शब्दामध्ये नाही सांगू शकणार ते एक वेगळीच मजा असते पहायची आणि तो अनुभव आपण अनुभवल्याशिवायच सांगता येतात पण आम्ही ते असे शब्दामध्ये नाही बोलता येणार पण छान होतं बाकी काही नाही सगळं असे छान होते आणि हे जे आमचे गाव आहे ते सगळं म्हणजे साईडला जंगल जंगलच लागून आहे आमच्या एरियामध्ये तर ते पूर्ण गाव सगळं हिरवंगारच होतं आणि ते पाहायला खूप असं सुंदर वगैरे वाटतात आणि ते पहाड्या त्या पहाडावरून पावसाळ्यात असे पाणी खाली येतात पहाडावरून म्हणजे छान असे हिरवे हिरवे ते झाडं वगैरे दिसतात जंगलातले आणि ते प्राणी वगैरे छान मोर नाचत वगैरे असतात असं छान आहे सगळं